आजच्या काळात मध्ये पर्यटन वाढल्यामुळे समुद्र च्या ठिकाणी एक प्लास्टिकच्या पिशव्या किंवा बाटल्या अशा शा अनेक काय काय घाण करून लोक जातात त्यामुळे दूषित हे होतं आणि शिवाय ते पर्यटकच्यामुळे लोकांना कामधंदा मिल द धे मिळायला लागलं कारण ती लोकं आल्यामुळे त्यांचे काहीकाहींचे हॉटेलं चालू झाली समुद्र्या ठिकाणी अशा ह्या गाड्या असतात त्या घोड्यागाड्या त्या लोकांना पण रोजगार मिळायला लागलं आणि शिवाय घोडागाडी छोट्या लोकां छोट्या मुलांच्या पण त्या गाड्या अस्न ते आणि अस् खाण्याचे प्रकार आईसक्रीमवाले भेलपुरीवाले असे सगळे लोक असतात त्यांचा रोजगार चालू झाला म्हणून प्र पर्यटनचं हे चांगला परिणाम झाला